आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी लावणी भरपूर स्मत चांगल्या होतात मराठीमध्ये लावणी खूप चांगल्या म्हणजे व्यवस्थित गाणे गिने व्यवस्थित राहतात भरपूरच चांगली राहते त्या लावणी आणि मग राजस्थान मध्ये तर राजस्थानी गाणे व्यवस्थित राहते डॅन्स राहते दांडिया राहते गुजरातमध्ये राहते गुजरातमध्ये तर भरपूरच चांगले राहतात दांडिया खेळतात तर आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये तर तमाशे राहते तमाश्यानंतर